नागपूर जिल्ह्यातील मुख्य शैक्षणिक संस्था तर अनेक आहेत जसं की पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आहे नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी एन आहे महाराष्ट्र स्टेट इंटीस्टीट्यूट आहे आणि हॉटेल मॅनेजमेंटचेही इथे इंस्टीट्यूट आहेत आणि तसंच आपलं आय टी आयसाठी पण कॉलेजेस आहेत आणि हे लोकं वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देतात जसं डॉक् बाबासाहेब आंबेड आंबेडकर कॉलेज आहे तिथे इंजिनीअरिंग आणि प्रत्येकच विषयाचे तिथे पण शिक्षण मिळते आणि लोकं आपल्या इच्छेनुसार किंवा आपल्याला कोणत्या फील्डमध्ये करिअर करायचं आहे त्या इच्छेनुसार आपण कॉलेज जिथे लोकं सिलेक्ट करतात आणि तिथे आपल्याला जो हवा आहे कोर्स आपल्याला जो करायचा आहे तो तसा कॉलेज ते लोकं निवडतात आणि शाळेची किंवा कॉलेजची फी म्हटलं तर अगदी परवडणारी असते कारण कॉलेजमधून स्कॉलरशिप पण मिळते पुढच्या शिक्षणासाठी किंवा गोअरमेंटकडून पण लोन वगैरे मिळते आणि मुख्य म्हणजे आमच्या इकडे कॉलेज आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ तर तिथे जे मुलं किंवा मुली गरजू आहेत ज्यांला जॉब करणं कंपल्सरी आहे किंवा त्यांच्या परिस्थितीमुळं त्या पुढं शिकू नाही शकत आणि त्यांची शिकायची इच्छा असते तर अशा लोकांसाठी हा कॉलेज आहे